नाण्या मी जमा करते आणि नाणी जमा करून मूल्यवान वस्तू आहे एक आल्बम केलेला आहे त्या आल्बममध्ये एक नाण्या टाकून मी सगळं ठेवलेले आहे की जेणेकरून त्याला धूळ बसू नये आणि त्याची काळजी घेते त्याची आरोग्याची चांगली धूळ पुसते एखादी त्याला बसू नये कॅरी बॅग लावलेली आहे आणि त्याला सतत रोज मी पुसत असते त्याला की जेणेकरून छान दिसावं आणि ते चांगलं आणि आमच्या असा ग्रुप आहे की मोठा ग्रुप आहे की जेणेकरून नाण्याचा त्यांची मूल्यवान वस्तू काय किंमत आहे ते मला सांगतात की त्या मुल्यवान वस्तूमुळे मी ती नाणी जपून ठेवते आणि जेणेकरून की छान वाटावं आणि रोज आम्ही त्याला पुसून त्या एका साईडला अशा ठिकाणी ठेवते की त्याला धूळ खाऊ नये त्याला धूळ बसू नये आणि त्याची नियोजित काळजी घेऊन एका बाजूला ठेवून लहान लेकरांना माहिती राहावं आणि लहान लेकरांना कळावं की लहानपणी डावरमध्ये ठेवते त्या डावरमध्ये पण ठेवून काही दी वेळेला कपाट च्यामध्ये पण ठेवते आणि काही वेळेला मी त्याचा आल्बम करून एका ते कुलप टाकून त्याला मस्त पैकी ठेवले आणि माझ्या लहान लेकरांना पण मी दाखवते कप की हे बघ ही नाणी इतकीची ही नाणी इतकीची आहे आणि ही नाणी दहा पैशाची ही नाणी प पाच पैशाची असे हे दाखवते दाखवता येऊ शकतो आपण त्याचे एक कोपऱ्याला एका एके वेगवेगळ्या नाण्या करून मी त्या आल्बम मनला लावले की जेणेकरून आपण ज्यावेळेस माहिती सांगतो त्यावेळेस माहिती भेटायसाठी लेकरांना कळावं की बाबा ही नाणी इतकीची ही छोटी नाणी ही मोठी नाणी असे पण कळावं म्हणून त्या नाणीचे एक आल्बम करून मी कपाटात छान ठेवलेलं आहे